माझ्या कुटुंबामध्ये मी माझी आईवडील बायको आणि दोन मुलं आहेत तर ॲचुली लहानपणापासून म्हणजे वडील एक मिलमध्ये काम करायचे तर ते मिल बंद झाल्याम म्हणजे त्याच्यातून जास्त इन्कम होत नव्हती नंतर आई जी आहे ती अंगणवाडीमध्ये काम करायची त्या अंगणवाडीमध्ये आणि एवढी कमाई नसल्यामुळे गरिबी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे अंगणवाडीमध्ये जे लहान मुलांना ब्रेड वगैरे द्यायचे तेच खाऊन आम्ही काही दिवस काढलेले आहेत तर त्याच्यामध्ये तर ते हे करत असताना मी पण शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना सकाळी न्यूजपेपर वगैरे टाकायला जाणं किंवा रस्त्यावर अंडी वगैरे विकणं संध्याकाळच्या वेळेस अशी कामं करून थोडाफार हातभार लावत होता मित्रमंडळीबद्दल म्हणायचं झालं तर एवढे मित्र मैत्रिणी अशा काही जास्त जमल्या नाहीत हां पण आजूबाजूचे आणि शाळेतले काही मित्र आहेत पण ते तेवढे कामापुरतेच म्हणजे जर आपल्याकडे पैसा असेल तरच ते मित्र राहतात पण असं काही जिव्हाळ्याचे मित्र वगैरे कोणी भेटले नाहीत कारण मित्र कोणाचे असतात ज्यांचे इकडे पैसा आहे पैसे म्हणजे त्यां ते त्यांच्यासाठी खर्च करू शकतात असेच लोकांना जास्त मित्र भेटतात असं माझं म्हणणं आहे म्हणजे मला माझा अनुभव तरी असाच आहे तर मित्र मण् मैत्रिणींबद्दल जास्त काही सांगू नाही शकत हो पण चार पाच मित्र अजूनही आहेत जे आमच्या घराच्या आजूबाजूलाच राहतात आणि जेव्हा मी काही कामानिमित्त बाहेर असेल किंवा काही असेल तर ते घर घरी लक्ष देतात काय हवं नको ते बघतात जरी कोणाला काही झालं तर दवाखान्यात वगैरे नेतात तर ते आहेत सुरेश आहे रमेश आहे आणि मनोज म्हणून एकजण आहे तर ते मदत करतात तर हेच मला माझ्या कुटुंबाबद्दल आता आईवडिलांचं सांगितलं मी हां तीन बहिणी आहेत मला ते सांगायचं विसरलो आता तिघींची लग्न झालेली आहेत त्यांची मुलं पण आहेत आणि दोन मुलं माझी आता सध्या शिकत आहेत एक एफ वाय बी एम एसला आहे आणि एकाने एक आता बारावीमध्ये गेला आहे धन्यवाद